माझी नोकरी अंगणवाडी सेविकेची आहे मला माझ्या नोकरीमध्ये एरियामध्ये आणि एरियात जाऊन मला लोकांना समजून सांगणे अंगणवाडीबद्दलची माहिती देणे लहान मुलांना बोलावणे लहान मुलांना गाणी शिकवणे आणि त्यांच्याकडून खेळ घेणे त्यांना त्यांच्यासोबत खेळणे मला पण लहान मुलांबरोबर लहान मुलांसारखं खेळणे हे सुद्धा आवडते आणि माझी नोकरी मला खूप आवडते आणि तिथे गरोदर बाया वगैरे यांना समजावून सांगणे यांना कसा आहार घ्यायचा कसं राहायचं कसं हे करायचं हे सुद्धा मला सांगावं लागतंय आणि माझी नोकरी मला खूप आवडते आणि खूप त्याच्याबद्दल मी खूप प्राउड आहे आणि माझं काम लहान मुलांत आणि एरियामध्ये हेच असतं